भारतामधे अधिकृत जे भाषा बोलल्या जातात त्याच्यामधे भरपूर सारे भाषा आहेत जसे मराठी हिंदी इ अंग इंग्रजी तमिळ तेलगू पंजाबी बेंगॉली गुजराती कश्मिरी आणखी असे भरपूर सारे म्हणजे खूप सारे लँग्वेज भारतामधे आहेत फक्त ते आणि जर सगळ्यात जास्त जी भाषा बोलली जाते ती हिंदी आहे कारण की हिंदी अशी भाषा जी संपू संपूर्ण भारतभर लोक बोलतात नी सध्या तर आता जर आताचं बघितलं तर इंग्लिशवरही जास्त भर दिला जाते तर हिंदी कशी कमी होत चालली आणि लोक इंग्रजी भाषेकडे जास्त भर देत आहेत आणि जे भारतामधी जे वैविध्य आहे भाषेला त्याच्याबद्दल म्हणायचं झालं तर हे जे भाषेची डायव्हरसिटी आहे हे जशी जशी वाढत आहे तशी तशी कं वेगळंच भारत तयार होत आहे की स प्रत्येक भागात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यामधे वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोल्ली जाते एकच भाषेचे खूप सारे असे व्हेरिएशन्स येत आहेत तर हे नको व्हायला पाहिजे आणि जी भाषा आहे त्यांची त्याच्या व्यतिरिक्त त्यांना एका कॉमन भाषेने बोलले पाहिजे तर जेणे करून इकडचे लोक त्या भागामधे जातीन तर त्यांनाही त्यांची भाषा त्यांच्यासोबत त्या लोकांसोबत संवाद साधता आलं पाहिजे